बागकाम करण्याकरता ही प्रेरणा मला माझ्या आई वडलांकडनं मिळाली होती म्हणजे मी जसा शहरामध्ये राहायला आलो आणि बंगल्याभोवती जवळपास पन्नास साठ कुंड्या आम्ही तिथे ठेवलेल्या होत्या आणि माझ्याकडे मग म्हणजे मुळातच आमच्या आईवडील आमच्याकडेच असायचे आणि आईला प्रचंड याची आवड होती त्याच्यामुळे तिनी मला सुरुवातीला गेल्यानंतर आधी सांगितले की बाबा बघ बाकी काय नाही केलं तरी चालेल पण आधी सगळी इकडे कुंड्यानं झाडं लाव मग बाकी मी बघून घेईल आणि मग मी बघायचो रोज ती सगळे आम्ही आमच्या ऑफिस कामाला की गेलो दहा वाजता संध्याकाळी पाच वाजता आलो की संध्याकाळी ती काहीतरी कुठेतरी त्या झाडांची निगा घेताना मला दिसायची सकाळी पण उठली आठ वाजता की तिचा नित्यक्रम असायचा की प्रत्येक झाडाच्या जवळ जाऊन ते विळ्याने ते खुरपणी करणं ती माती मोकळी करणं ज्या झाडांना आवश्यक असेल त्याला पाणी देणं इवन छोटी कातर घेऊन काही झाडांची छाटणी पण ती करायची आता समजा तुळशी असेल तरं तुळशीचं झाड आपल्या घरापुढे एक म्हणजे स पवित्र मानलं जातं आणि एक ऑक्सिजन देणारं झाड असं म्हणतात त्याला तुळशीच्या झाडाची ती एवढी निगा असायची तर मग त्या वरच्या तुळशीच्या मंजूळं वगैरे चहाला आणणं आणि मग ती नेहमी आम्हाला सांगायची की अरे झाडांवरती प्रेम केलं ना की झाडसुद्धा आपल्यावरती प्रेम करतं आणि तो एक वेगळा आनंद असतो त्यातून मला प्रेरणा मिळाली आणि मी त्या कामाला लागलो आणि आजतागत म्हणजे मला नाही वाटत की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं झाडांवरचं प्रेम कधीच कमी होणार नाही त्याच्यामुळे मी संध्याकाळी घरी आलो आल्यानंतर पहिलं लक्ष माझं माझ्या गार्डनकडे जातं की कुठल्या झाडाला काही ईजा तर नाही ना कुठे काय आज कुठलं नवीन फूल आलं आहे का या सगळ्या गोष्टी आम्ही काळजीपूर्वक बघतो दर पंधरा दिवसांनी सगळ्या गार्डनमध्ये त्यांचं गवत वगैरे असेल ते काढणं त्याच्यानंतर त्यांना पाणी प्रॉपर देणं कुठले खतं वगैरे द्यायची असतील तर किरकोळ त्याला ते मार्केटमधून खतं आणून ती देणं विशेषता आम्ही शेणखताचा वापर जास्त करतो आणि म्हणजे प्रत्येक झाडाला त्याचं कटिंग छाटणीची गरज आहे का नंतर फ्लावरिंग स्टेजला जर झाड असेल तर त्याची कशी काळजी घ्यायची या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या आईकडनं शिकलो थोडक्यात मला ही प्रेरणा माझ्या आईने दिली असं मी म्हणेल